मी घरीच आहे का काही नाही बसलो होतो मंग आहे तर म

पहिले चण्याची डाळ घे साखर पाहिजे आ न अजून ते काय बा पुरणपोळीचं ते घोटायसाठी एक मशीन पाहिजे आणि बस पाणी पाहिजे अजून अ म पहिले तू हे साहित्य तर जमा कर दुकानात जा चण्याची डाळ आण व्हाट्सअपवर काय पाठवू या कागद घे कागदावर लिहून घे काय काय पाहिजे तर

पहिले अं कुकर घे कुकरात पाणी टाक अन त्यात चण्याची डाळ टाकून दे आणि तीन शिट्ट्या होईपर्यंत राहू दे तीन शिट्ट्या झाल्यावर मग ते डाळ काढून घे कुकरातून आणि मग अ काय बा ते ते हे राह्यते की नाही पुरण काढायचं पुरणयंत्र त्यातून पुरं बारीक करून घे अन मग त्याले साखर टाक त्याच्यात साखर टाकल्यावर त्याला मिक्स कर आणि तिकडे थोडीशी कणीक भिजव कणिक भिजवल्यावर मग ते पोळी आणि लाटून घे आणि ते लाटल्यावर पुरण घे त्याच्यानंतर भरून घे पोळीच्या अंदर लाटजो आणि तव्यावर टाकून देजो तव्यावर टाकल्यावर आजूबाजूने तेल टाकून त्याला होऊ देजो हा येजो ना तू अं काय बर तू हे त कर साहित्य हो हा येतो ना